माझं भेट देण्यासाठी आवडतं ठिकाण म्हटलं तर हे दीक्षाभूमी आहे मला दीक्षाभूमीला जायला खूप आवडते अजून आमच्या नागपूरच्या जवळच कामठी आहे तिथं एक ड्रॅगन पॅलेस आहे मला तिथं बी जायला खूप आवडते आणि ते ठिकाण मला याच्यासाठी आवडते की दीक्षाभूमी म्हणलं तर तेथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची दीक्षा दिली होती आणि तिथं बाबासाहेबांच्या आणि भगवान बुद्धाच्या अस्थी ठेवल्या आहे त्याचा परिसर जो आहे तो खूप लगीत मोठा आहे म्हणून मला त्या ठिकाणी बी जायला आवडते आणि ड्रॅगन पॅलेस येथे भगवान बुद्धाची चंदनाची मूर्ती आहे त्या विहारात गेलं त्या ड्रॅगन पॅलेसमध्ये तर इतका चांगलं त्या चंदनाचा सुगंध दर येते तिथे तर मला त्या दोन ठिकाणी जायला खूप आवडते